मला माझ्या मुलीच्या भेटीकरिता नागपूरला जावं लागते त्याकरिता आम्ही कुटुंबातले सगळे लोक माझी मुलगी माझा मुलगा पत्नी मी एश टी महामंडळाच्या बसनेच जातो कारण एश टी महामंडळ सुरक्षित ठिकाण आहे त्याच्यामुळे काही अपघात वगैरे झाला तर त्याची आपल्याला बेनिफिट भेटू शकते त्याच्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी एश टी महामंडळच्याच बसनं जावे प्रायवेट बसेसपेक्षा एश टी महामंडळ हे सुरक्षित ठिकाण आहे आरामात पोहचू शकतो आपण